मला क्रिकेट खूप आवडतं खूप आवडतं म्हणजे मी लहान असताना पासून क्रिकेट खेळायचे गल्लीत खेळायचे शाळेत खेळायचे कॉलेजमध्ये असताना पण मी माझ्या कॉलेजमधल्या टीममध्ये होते आणि मला क्रिकेट बघायलाही खूप आवडतं लहान असताना सुनील गावस्कर कपिल देव ह्यांची मनावर खूप छाप होती रणजी ट्रॉफीपासून ते नॅशनल लेव्हलच्या बऱ्याच मॅचेस बडोद्याला आम्ही होतो तेव्हा आम्ही बघायला गेलेलो आहोत आणि म्हणजे जेव्हा प्रत्यक्ष स्टेडियममध्ये जाऊन मॅच बघण्याची तर मजा वेगळीच असते पण टी व्हीवर पण अगदी लहानपणापासून मॅचेस बघायला खूप आवडतात आमच्या घरच्याही सर्व लोकांना आवडतात आमच्या माझ्या आई वडिलांच्या मित्रमैत्रिणींनाही आवडायचे आम्हाला आठवत आहे की पूर्वी आमच्या लहानपणी जेव्हा भारत पाकिस्तान मॅच असेल किंवा भारताची एखादी फायनल असेल एखाद्या टूर्नामेंटमध्ये जर का भारत पोहचला आणि फायनल असेल तर आमच्याकडचे देवसुद्धा पाण्यात गेलेले असायचे की आपण ती बॅच जिंकावी आणि कधीही दिवसा रात्र म्हणजे जेव्हापासून टी व्ही आला आणि जेव्हापासून क्रिकेट टी व्हीवर यायला लागलं तेव्हापासून क्रिकेट बघणं हा खूपच मोठा छंद आहे आणि क्रिकेट खेळणं हा ही तितकाच छंद आहे तासनतास म्हणजे शाळेतून आल्यानंतर तासभर आणि शनिवार रविवार तर म्हणजे पडीकच की सकाळपासून फक्त जेवायला घरी येऊन दिवसभर क्रिकेट खेळायच्या गल्ली क्रिकेटच्या टूर्नामेंट्स खेळायच्या मग शाळेतल्या मॅचेस मग कुठे कुठे जायच्या त्या खेळायला मग कधी लागलं तर एखादा कधी कधी बॉल बिल लागायचा बोलर होते मी आणि कधीतरी लागायचा बॉल फील्डिंग वगैरे करताना हाताला इंजुरीज वगैरे झालेल्या आहेत तर तेव्हा फक्त इंजुरी झाली आहे म्हणून थोडे दिवस मध्ये खेळ थांबायचा पण नाहीतर क्रिकेट हाच माझा कायम खेळण्याचा खेळ म्हणजे अजूनही कुठे सुट्टीला वगैरे गेलं की आम्ही बॅट बॉल घेऊन जातो आणि पटापट कुठेतरी स्टम्स ठोकून भरपूर क्रिकेट खेळतो जितकं झेपतं तितकं तर खेळतोच पण खूप मजा येते त्यामुळे तोच माझा कायमच आवडता क्रीडा प्रकार बघायला सुद्धा आणि खेळायला सुद्धा